बाकीचे छंद जोपासत असताना लेखन देखील सांभाळणं हे तितकंच आनंददायी बनवू शकतं त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत सर्वप्रथम म्हणजे वेळेचे नियोजन तुमच्या दैनंदिन वेळापत्रकात दोन्ही गोष्टींसाठी वेळ काढा म्हणजे तुमचं छंद जोपासण्यासाठी आणि लेखन करण्यासाठी देखील अगदी थोडा वेळ जरी तुम्ही लेखनासाठी काढलात ना तरी तो पुरेसा ठरेल उदाहरणार्थ तुम्ही सकाळी अर्धा तास किंवा संध्याकाळी अर्धा तास लेखनासाठी देऊ शकता तसेच लेखनाकडे एक छंद म्हणून देखील तुम्ही पाहू शकता अनेक लेखकांनी त्यांच्या छंदावर आधारित लेखन करून ठेवले आहे तुम्ही देखील तुमच्या छंदावरती आधारित एखादं लेखन करू शकता तसेच नोंद घ्या ती म्हणजे तुमच्या छंदा दरम्यान येणाऱ्या अनुभवांचा तसेच लवचिकता ही देखील लेखन करत असताना खूप महत्त्वाची आहे कधी लेखनाला जास्त वेळ द्यावा लागेल तर कधी लेखनाला कमी वेळ द्यावा लागतो लेखन करण्याची ती एक विशिष्ट कला आहे किंवा पद्धत आहे तसेच कोणत्या विषयावरती तुम्ही लेखन करता त्यावरती त्या लेखनाला हा वेळ द्यावा लागेल तसेच तुम्ही धैर्य आणि सातत्य या दोन गोष्टी लेखनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत प्राथमिकता ही तुम्ही छंदाला द्यायची आहे की लेखनाला द्यायची आहे हे तुम्ही त्या त्यावेळेस परिस्थितीनुसार ठरवा तसेच सामान्यपणे मी सकाळी लिहायला लिखणासाठी मला वेळ द्यायला आवडतो आणि तसेच मला लेखन करण्यासाठी आरामदायी अशी जागा म्हणजे माझं घरचं आहे धन्यवाद